राज्याला भेट द्यायला आलेले जे पर्यटक असतात त्यांना वेगवेगळ्या प्रकारचे काही खेळ तर काही कला प्रकारातून सुद्धा त्यांना मनोरंजन करण्याची सुविधा मिळते साधारणतः महाराष्ट्रामध्ये अनेक प्रकारचे खेळ खेळले जातात तसं पाहिलं तर सणावारानुसार उत्सव साजरे केले जातात आणि त्या निमित्त काही स्पर्धा पण आयोजित केल्या जातात जसे आपल्याला म्हणता येईल दही हंडी गणेशोत्सव दुर्गा उत्सव यात खेळले जाणारे अनेक खेळ असतात पण प्रत्येक गावामध्ये आणि शहरामध्ये खेळले जाणारे जे खेळ आहे जसं कबड्डी खो खो हुतुतू इत्यादी भरपूर प्रकारचे खेळ आहेत पण एवढे खेळामधून जर पाहिलं आपण नॅशनल आणि इंटरनॅशनल स्तरीय जे खेळ आहे जो सगळ्यांनाच आव सगळ्यांच्या आवडीचा आहे सगळ्यांनाच आवडतो अगदी छोट्या मुलांपासून तर मोठ्यापर्यंत तो म्हणजे क्रिकेट क्रिकेट हा भारतातच नव्हे तर भारताबाहेरही खूप जास्त प्रमाणात खेळला जातो आणि ह्याला नॅशनल गेम म्हणून ही गणलं गेलेलं आहे इंटरनॅशनल गेमही त्याला म्हटलं जाते आणि तो खेळ खेळायला सर्वांची पसंती असते आणि ती बघायला पण सर्वांची पसंती असते ती पर्यटकांना फार असा आवडीचा तो खेळ आहे क्रिकेट जर खेळणे म्हटलं तर जे नॅशनल स्टेडियम असतात तिथे खेळायचं असलं तर त्याचं त्याचे भाडे लागतात जसे खेळांडूना मानधन तसंच त्या स्टेडियमची टिकीट आणि तिथे लागणारं साहित्य जसं चेअर आहे जे खुर्च्या तिथले साऊंड सिस्टीम तिथला अंपायर जो अंपायर असतो त्याला ही मानधन द्यावं लागते आणि असे भरपूर जिथे जे कार्यरत असलेले जे कर्मचारी असतात त्या सगळ्यांना तिथे मानधन द्यावं लागते असे त्याचे भाडे पडतात पण तोच जर खेळ आपण खुल्या मैदानावर जसं जिल्हास्तरीय जो ग्राउंड असतो जनरली खेळण्याचा तिथे जर खेळलं तर तिथे त्याचे भाडे द्यावे लागत नाही आणि जे साधारणतः मुख्यतः जे खेळ आहे कबड्डी सारख्या कुस्तीसारखे जे खेळ आहेत ज्याला आपण म्हणजे म्हणजे जे धैर्यवान खेळ म्हणतो ते इकडल्या भागात कोल्हापूर भागात जास्त खेळले जाते तिथे कबड्डी आणि कुस्ती अशासारखे जे खेळ आहे हे फार विकसित झालेले आहेत अशा छोट्या मोठ्या शहरामध्ये मोकळे मैदान जे असतात तिथे त्याला टिकीट पडत नाही आणि जे मोठे मोठे ग्राउंडला खेळले जाते तिथे बंदोबस्त असतो पोलिसांचा हा पर्यटकांना किंवा पाहणाऱ्या प्रेक्षकांना पोलिसाचा बंदोबस्त दिला जातो आणि तसेच जे खेळाडू असतात त्यांना वैद्यकीय सेवा अवल म्हणजे उपलब्ध केल्या जातात